भारतामधे मुख्यतः तीन प्रकारच्या भाषा बोलल्या जातात एक म्हणजे मराठी दुसरी हिंदी आणि तिसरी इंग्लिश आणि देशातील ज्या इतर सर्रास बोलणाऱ्या जाणार जाणाऱ्या भाषा पण हिंदी इंग्लिश आणि मराठी या आहेत आणि या भाषा आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात ऐकायला मिळतात जसे पंजाबमध्ये पंजाबी लँग्वेज व वापरतात महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा जास्त वापरली जाते तामीलनाडूमध्ये तामील भाषा जास्त वापरली जाते अशा वेगवेगळ्या भाषा वेगवेगळ्या शहरामधे आणि वेगवेगळ्या राज्यामध्ये आपल्याला ऐकण्यास मिळतात